मला तुमच्याशी काही बोलायचं आहे माझी मुलगी तुमच्या डान्स क्लासमध्ये येते तर तिची थोडीफार कंप्लेंट आहे की तिथे जागा वगैरे खूप अपुरी पडते आणि डान्स केल्यानंतर न थोडं गरम वगैरे होतं तर पंख्याची वगैरे पण कमतरता आहे म्हणे हॉलमध्ये तर त्याच्यावर तुम्ही काय विचार केला आहे का म्हणजे बा आजूबाजूचा परिसर पण ती म्हण काय म्हटलं बरं बरं थोडे पंखे वगैरे वाढवलेत तर बरं होईल ना म्हणजे करणार आहात का बरं आणि आजूबाजूचा परिसर पण ती म्हणत होती की थोडंसं म्हणजे हे नाही आहे बरोबर नाही आहे म्हणून अशी तिची तिचा म्हणण्याचा अर्थ आहे की म्हणजे तिथे जायला वगैरे थोडंसं जसं गाडी बिडी आपण बा जसं गाडीनी वगैरे जातात किनई हल्ली मुली तर ते ठेवायला वगैरे जागा वगैरे पण बाहेर वगैरे पण पार्किंगला वगैरे पण जागा कमी पडते म्हणून ती पण कमी पडते त्यांना तर तुम्ही थोडंसं तिकडे तुमच्या साईडला पार्किंग वगैरे असेल तर थोडं वाढवून बघा काय म्हणता हो तर त्याच्याबद्दल पण तुम्ही काही थोडंसं बघा म्हणजे आणि पंखाची तर व्यवस्था करणं तुम्हाला गरजेचंच आहे हो ते तर आहेच म्हणा कारण मग मग कसं आता मुलींना जी हौस असते डान्स शिकायला जातात त्या तर त्यांना हौस असते की चांगलं काय म्हणजे त्यांनी भरपूर वेळ के प्रॅक्टिस केली पाहिजे असं वाटते ना त्यांना मग थोडं त्यांना गरम वगैरे होते तर ते जास्ती वेळ करू शकत नाही तर आता त्याचं तुम्ही सो सुवि सुविधा करा आपल्या याच्यामध्ये ठीक आहे बरं